मला ही म्हण आवडते अति तेथे माती म्हणजेच जेथे खूप जास्त अति होते जे आपण कुठलेही काम खूप जास्त हुशारीने केले तर तिथे नक्कीच माती होते म्हणजेच एखाद्या ठिकाणी जर आपला स्वतःचा शहाणपणा किंवा स्वतःचा हुशारपणा दाखवून जर काम केले तर तिथे माती होतेच म्हणून कुठलेही काम किंवा कुठलेही संबंध हे लिमिटमध्ये ठेवायचे त्यामुळं तिथे माती होणार नाही असे मला वाटते